आम्ही जेव्हा महाविद्यालयाचे सहलीला गेलो होतो महाबळेश्वर येथे तर तिथे मी काही फोटोग्राफ्स काढले होते वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गवर्णन करणारे एक निसर्गसौंदर्याचे तर त्यामध्ये एक असा फोटोग्राफ होता की आम्ही एका पॉईंटला गेलो होतो फिरायला तर तिथे जे डोंगर होते तर ते डोंगर म्हणजे एका जर एक सौंदर्य दृष्टिकोनातून पाहिले तर तिथे एक डायनॉसॉर झोपलेला आहे असं वाटावं अशा प्रकारे त्या डोंगराची रचना होती आणि मी तो फोटो घेतला होता त्याचा फोटो काढला होता आणि तो सगळ्यांनाच खूप आवडला होता मी घरी आल्यानंतर सुद्धा तो दाखवला सगळ्यांना तर सगळ्यांनीच त्याचं खूप कौतुक केलं आणि अशा प्रकारे आपल्याला निसर्गामधे फिरताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसत असतात की ज्या असतात ॲक्चुअली वेगळ्या आणि आपण त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाने पाहू शकतो तर त्यापैकीच असा हा एक फोटो होता की ज्यामध्ये ते डोंगर एक झोपलेल्या डायनॉसरसारखे दिसत होते आणि त्याचा मी फोटो काढला आणि मग सगळ्यांना मी तो दाखवला आणि त्यांनासुद्धा तसंच दिसलं त्यामध्ये की एक डायनासोर झोपलेला आहे असं वाटावं इतका तो फोटो खूप सिमिलर होता त्याला आणि खूप छान होता तो फोटो मलासुद्धा तो खूप छान आवडला खूप सुंदर आला होता फोटो आणि सगळंच एक छान वाटत होतं त्या फोटोकडे बघून आणि एक निसर्गसौंदर्य दिसत होतं त्यामध्ये आणि त्यामुळे मला तो फोटो खूप आवडला आणि मी तो जपून ठेवला